मी सर्वप्रथम ई बुक घेताना रिच डॅड पुअर डॅड या नावाचं पुस्तक ई बुक म्हणून विकत घेतलं तर त्यामध्ये माझा पॉजिटिव एक्सपीरियन्स म्हणून मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की सर्वप्रथम ते मला मी राहात असलेल्या कोणत्याच ठिकाणावरती जवळपासच्या ठिकाणावरती उपलब्ध नव्हतं त्यामुळे मला ते इंटरनेटच्या माध्यमातून ई बुकच्या माध्यमातून अतिशय कमी वेळेत आणि लवकरात लवकर कमी खर्चामध्ये लवकरात लवकर प्राप्त झालं हा माझा एक चांगला पॉजिटिव एक्सपीरियन्स मी या ई बुक्सबद्दल सांगू इच्छि